हा बोला म्हणजे तुमचं कसलं आहे ट्रॅव्हल करायचं बस काय ट्रक वगैरे काय

बरोबर हां हां मला पुण्यात जायचं आहे पुण्यात टोटल टोटल आठ जण आहेत आठ जण बरं फक्त आठ नाही चालणार हां आहे ना सुटे आहे ना त्याचे किती चार्जेस होतील

आणि मध्ये कमी नाही होणार काय याच्यात

किती वाढतील

बरोबर बरोबर डिस्काउंट नाही काय का एक आठ जण कन्फर्म आहेत आमचे पुढच्या महिन्यात जायचं आहे

पुण्यामध्ये स्वारगेटला स्वारगेट स्वारगेट

किती आहे तो फिफ्टी पर्सेंट बरोबर ठीक आहे करतो आम्ही ते सेंड करतो गुगल पेला ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन करूया करतो स्क्रीनशॉट टाकायचा आहे हां ठीक आहे करतो करतो हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू